भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान आणि संवाद घडवून आणण्यात मराठी भाषा महत्त्वाची भूमिका बजावते महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असे राज्य आहे इथे येणाऱ्या लोकांशी संवाद साधण्यासाठी मराठी ही महत्त्वाची माध्यमभाषा आहे मराठी भाषेमधून लोक आपली परंपरा कला संगीत साहित्य आणि विचार मांडतात त्यामुळे इतर राज्यांमधील लोक मराठी संस्कृतीशी जोडले जातात महाराष्ट्र राज्यामध्ये विविध राज्यांमधून लोक स्थलांतरित झालेले आहेत तसंच अनारीक अनेक मराठी बोलणारी लोकं भारतात विविध ठिकाणी स्थायिक झालेले आहेत त्यामुळे मराठी भाषेच्या माध्यमातून विविधतेत एकता निर्माण होते मराठी ही फक्त बोलीभाषा नाही तर ती विचारांची देवाणघेवाण घडवून आणणारी एक सांस्कृतिक सेतू आहे मराठी भाषेमधून इतर भाषिकही शिक्षण घेतात महाराष्ट्रामध्ये संवाद साधण्यासाठी ते मराठीतून बोलतात यामुळे त्यांची मराठी संस्कृतीशी आपोआप ओळख होते आणि ते जोडले जातात इतर संस्कृतीतील विचारांची आणि तिथल्या परंपरांची संस्कृतीची देवाणघेवाण या माध्यमातून होते आणि म्हणूनच विविधतेत एकता निर्माण करण्यासाठी मराठी भाषा ही अत्यंत महत्त्वाची ठरते